माझा परिवार हा मोठा परिवार आहे तसं आम्ही वेगवेगळ्या गावी असतो पण दिवाळी जसं सारख्या सणाला आम्ही एकत्र येतो म्हणून त्यातील मला एक वाईट प्रसंग सांगायचा म्हणजे आम्ही घरातील दोघी तिघी स्वयंपाकघरात असतांना अचानकपणे एकाएकी गॅस सिलिंडरची जी नळी असते ती अगदी रेग्युलेटरपासून निघून गेली होती मग खूप मोठा असा आगीचा भडका झाला तेव्हा आम्ही खूप घाबरलेलो होतो पण मी क्षणाचाही विलंब न लावता लगेच रेग्युलेटरची जी बटण असते ती बंद केली आणि आमच्या घरातली जी पुरुष मंडळी होती ती घरात असल्या कारणाने त्यांनी मातीच्या रेतीच्या वस्तू अशी वस्तू मिळेल जसं गोणपाट ह्याच्या सहाय्याने ती आग विझवली आणि तो तेवढा ते जे संकट आलेलं होतं ते तेवढं मात्र मात्र टळलं आणि अश्या प्रकारे आम्ही त्यातून त्या संकटातून सावरलं आणि दिवाळीसारखा हा सण साजरा करू शकलो